पाचशे वीस सात हजार तीनशे चौदा पंधरा हजार सातशे सव्वीस तीन लाख दहा हजार दोनशे वीस आठ लाख पाच हजार सतरा